नमस्कार वारणा बाजार ना हां मी विनायक खाडीलकर बोलत आहे हां तर मी दरवेळेला तुमच्याकडूनच महिन्याचं सामान खरेदी करतो तर मला हां तर मला या महिन्याचंही सामान हवं आहे आणि या महिन्यात कार्यक्रमही आहे तर थोडा नेहमीपेक्षा मला जास्त प्रमाणात ते सामान हवं आहे हां तर मी तुम्हाला यादी सांगू का

हां तर मला आधी तांदूळाचं विचारायचं कुठला कुठला तांदूळ आहे तुमच्याकडे

बरं आणि हां हां हां हो का हां मग कार्यक्रमात मी तो वापरेन एक साधारण सहा किलो पाठवून द्या हां हो चालेल आणि आजऱ्याचा आहे का तुमच्याकडे

त्याची काय किंमत आहे बरं बरं मग तो मला महिन्यासाठीच लागणार आहे साधारण दहा किलो पाठवा हो हो हो तो नेहमीचा आणि जरा वयस्कर मंडळी आहेत ना त्यांना ते बरोबर हां आणि मी वाचलं मध्ये तिकडे ब काळा तांदूळ तयार केला आहे एकानी जो शुगरला वगैरे फार चांगला आहे तर तो आहे का तुमच्याकडे हां तर साधारण ह अशा हां हां हां हो हो पण साधारण काय किंमत असेल त्याची बरं बरं बरं चालेल की आणि डाळी कुठल्या हरभरा डाळ एक मला लागणारच आहे म्हणजे मी मागच्या लिस्टमध्ये कुठल्या लिहिलेल्या आहेत ना हरभरा असेल तूरडाळ असेल तर त्या त्याच प्रमाणात पाठवा त्या थोड्या शिल्लक आहेत हां आणि आता साबण मला हवे होते कुठले कुठले आहेत

हां आणि मेडिमिक्स आहे का हां त्याच्या एक पाच वड्या पाठवून द्या आणि सर्फएक्सेलच्या सहा पाठवा सर्फेक्सेल दोन्ही म्हजे साबण आहे पावडरही पाठवा म्हणजे वड्या आहेतच पावडर किंवा लिक्विड पाठवा जास्त करून लिक्विड पाठवा हां एक लिटरचा जो पॅक असेल ना तो पाठवा आणि बडीशेप वगैरे लिहिली होती आपण फिनेल फिनेल विचारायचं होतं मला फिनेल कुठलं आहे

ते कापराचा वास असलेलं आहे का हा मग मला मागवून मला द्या हा आणि या सगळ्याचं बिल किती होईल ते मी कसं म्हणजे ऑनलाईन तुम्हाला पाठवू का तुमचा जो कोणी माणूस येईल हो हो बरं बरं चालेल कधीपर्यंत पाठवाल साधारण हो हो हो चालेल चालेल ओके ओके के धन्यवाद